हॅलो हा दादा नमस्कार दादा मी गनेश बोलतो आहे दादा मला उद्याला मार्कंड्याला जायचं होता तुमची गाडी पाहिजे होती नाही वापस येणं आहे हो मुक्कामानं नाही उद्या सकाळी निघणं आहे सात आठ वाजे आणि त्यानंतर मग सायंकाळी वापस येणं आहे हो तेच बोला ना तुम्ही हां किती लागतील अच्छा

हो ठीक आहे ना चालेल हो या ओके